नमस्कार मित्रांनो स्थानिक भाग स्थानिक पर्यटन क्षेत्र जे आहेत पर्यटनस्थळ आहे त्याचा विचार केला असता तर बऱ्या आपल्या पर्यटनात वाढ व्हावी यासाठी आपण वेगळ्या प्रकारचे स्थानिक जे आहेत पर्यटन क्षेत्र त्याच्यामध्ये सर्वप्रथम येते आपण स्थानिक पर्यटन क्षेत्राचा विचार केला असता आपल्या तालुक्याच्या लेवलला जे आहेत शिवाजी महाराज काळातील जुन्या वेशी आहेत त्याचं जर संगोपन संवर्धन केलं तर मोठ्या प्रमाणात आपल्याला पर्यटन क्षेत्रात वाढ होईल पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात चालना देण्याचा प्रयत्न केला जाईल त्याचबरोबर मोठी मोठी धरणंसुद्धा आहेत धरणं अशी आहेत की त्याचं पाणक्षेत्र जे आहे ते भरपूर मोठं आहे सोबतच मंदिर आहेत ब्लॉक लेवलला च्यामध्ये एक फेमस मंदिर आहे गुरु मंदिर आणि सोबतच एक थंड हवेचंच ठिकाण म्हणजे चिखलदरा ह्या सगळ्या गोष्टी आपण पर्यटन क्षेत्रामध्ये घेऊ शकतो आणि पर्यटन क्षेत्राची वाढ व्हावी पर्यटन क्षेत्राला चालना मिळावी यासारख्या गोष्टीला आपण प्रयत्न करू शकतो